आमच्या भागात विविध शाळा आहेत जसे सें जोसफ जसलोक आहे होली फॅमिली आहेत या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा त्यांचा पी टीचा पिरियड असतो आणि ती पी टी पिरियडमध्येच रनिंग क रनिंग करायला सांगतात असे नाही तर डेली विद्यार्थ्यांना पाच ते दहा मिनटं त्यांना शाळेत शाळेत रनिंग करायला सांगतात कारण का रनिंग केल्यामुळे आपले शारीरिक शारीरिक जे आहे ते तंदुरुस्त शरीर हे आपलं तंदुरुस्त जातं आणि आपल्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो येतो आणि लहान मुलांना जर रनिंग केली तर त्यांना कुठेही कितीही चालण्यास सांगा शिडी चढण्या उत्तर सांगा त्यांना दमा लागणार नाही आणि दम्याच्या आजारापासून ते लांब राहतील एकदा त्यांना रनिंग केली तर त्यांचं त्यांचंच त्यांना शरीराला व्यवस्थित वाटेल आणि शरीर हे निरोगी राहण्यास मदत होऊ शकते आणि त्याच्यात सर्वात अधिक मदत आपल्याला ही आहे त्वचा आणि केसांसाठी त्वचा आणि केसांसाठी आपल्याला रक्त संचारणाची जी असते ती सर्वात जास्त मदत होते आणि रनिंग केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त परिसंचारण हे एकदम चांगल्या प्रगतीने होऊ शकतं रक्त ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं राहू शकतं कुठेच असं रक्त गोठल्यासारखं राहत नाही त्यामुळे लहान मुलांना लहानपणापासूनच त्यांना ती रणिंग करण्याची सवय लागते एवढेच नव्हे तर घरीसुद्धा पालक त्यांची असं मित्र मित्रांमध्ये स्पर्धा लावतात रेसिंगची स्पर्धा लावतात तर मुलांना ती हळूहळू सवय होते